सांगू शकतेस की वाचनाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत कशा प्रकारचे वाचन केले आहे वाचन ही आपल्या आयुष्यात आजच्या सध्याच्या काळामध्ये तरी मूलभूत गरजांपैकी एक आहे कारण की वाचल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान हे मिळत असतं आणि व वाचन म्हटलं तर मला तरी वाटतं की सं वाचन हा एक खूप महत्त्वाचा आणि मूलभूत घटक असायलाच हवा आपल्या सध्याच्या या काळामध्ये कारण की वाचल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींवर आपल्या म्हणजे प्र गोष्टींच्या ज्ञानावर प्रकाश पडतो आणि आपल्या ज्ञानातही भर पडत असते तर वाचनामध्ये फक्त असं नाही की शैक्षणिकच वाचन असू शकतं वाचनामध्ये तुम्ही कथा कविता लेख आध्यात्मिक धार्मिक शैक्षणिक आणि आपल्या महार अस् असे अनेक प्रकाराचं वाचन तुम्ही करू शकता त्याच प्रकारे विविध प्रांत आणि प्रदेशानुसार वाचनाचं वाचनातही विविध प्रकार पडत पडतात जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसि सुप्रसिद्ध असलेले पोवाडे दोहे यांचाही वाचनामध्ये उल्लेख होत असतो म्हणजे तुम्ही त्याचंही वाचन करू शकतात आणि पोहे दोहाडे म्हणजे आणि आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले दोहे म्हणजे मोठमोठ्या संत कवींनी आपल्याला लि लिहून दिलेलं ज्ञानपण म्हणजे दोहे दोहे दोह्यांमध्ये दोहे दोहे आपल्याला ठेवत असत त्या दोह्यांमध्ये प्रक् दोहे ठेवत असत त्यामध्ये संत कवी आणि संत तुकाराम संत रामदा संत रामदास कबीरदास अशे अनेक सुप्रसिद्ध मोठमोठे मोठमोठे कवी हे कवी हे प्र संत हे प्रसिद्ध आहे त्यांच्या दोह्यांसाठी

आणि वाचन म्हटलं वाचन म्हटलं की तुम्ही ज्यावेळेस वाचतं असतात म्हणजे त्यावेळेस तुम्हाला तुमचा सरावही होतो त्यामुळे तुम्हाला बोलण्यातही तुम्हाला बोलण्यातही प्रोत्साहन मिळत असते म्हणजे एखाद्या वेळेस आपण खूपदा असं घडतं की तुम्हाला स्कूल म्हणजे शैक्षणिक पाती शैक्ष शैक्षणिक पातळींवर तुम्हाला बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घ्याय सहभाग घ्यावा लागतो आणि त्या घेतलेल्या सहभागामध्ये मग तुम्हाला अचानक स्टेजवर उभं राहून जेव्हा ज्यावेळेस तुम्हाला बोलायला लावतात तुम्हाला माहीत असतं ते फक्त वैचारिक वैचारिकरित्या तुम्हाला काही काही गोष्टींचं फक्त ज्ञान असतं पण ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी हे स्पष्टीकरण आणि उदाहरणासहित आणि अस् उदाहरणासहित ते तुम्हाला माहीत पडतात मग ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्यांना सांगत असतात समजवत असतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे त्या गोष्टीशी संबंधित उदाहरणं हे असायलाच हवे आणि ते तुम्हाला वाचून वाचनाद्वारे बऱ्यापैकी तुम्हाला ते मिळतं आणि मग तुम्ही ते दुसऱ्यांना समजवताना बऱ्यापैकी समजवू शकतात वाचनाद्वारे तुमचा बोलण्याचाही सराव होतो आत्मविश्वासही वाढतो कारण की तुम्हाला वाच वाचनातून बऱ्या म्हणजे ज्ञानामध्ये तुमची भर पडलेली असते आणि तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टींचं ज्ञान हे अंगीभूत म्हणजे अंग् अंगिग्रहात असतं आणि मग त्यामुळे तुम्हाला ज्या ज्यावेळीस तुम्ही समोरच्याला काही गोष्टींचं स्पष्टीकरण देत असतात त्या काही गोष्टींचं तुम्ही सादरीकरण त्यांना देत असतात त्यावेळेस तुम्हाला समजून येतं कारण की तुम्ही आणि आपल्या वा वाचन म्हटलं की आपल्याला वाचन कुठून भेटतं की मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेले लेख कविता कथा कादंबऱ्या यातूनच तुम्ही वाचन करत असतात आणि ते लेख म्हणजे एक त्यांनी ठेवलेला पुरावा असतो तुम्ही पुराव्यासहित ते बोलत असतात म्हणून तुम्ही ज्यावेळेस कोणाला स्पष्टीकरण सादरीकरण देत असता त्या तुम्ही ते समोरचा व्यक्ती ते नाकारू शकतच नाही कारण की तुम्ही ते पुराव्यासहित बोलतात हाही तुमच्यासाठी एक